मी मोबाईल वापरतो आणि डेटा सुद्धा वापरतो आणि मला मोबाईल वापरण्यामध्ये खूप सगळा डेटा यूज होऊन जातो आणि मला डेटा वापरण्यामध्ये प्रॉब्लेम येते आणि माझ्या इकडे इकडे नेटवर्कसुद्धा राहत नाही माझं सिम एअरटेलचं आहे आणि आमच्या इकडे ते एअरटेलचं टावर नसल्यामुळे मला नेटवरशी खूप प्रॉब्लेम येत असतात आणि मग मी माझ्या घरच्या स्लॅबवर येऊन नेटवर्कचा यूज करते नेट डाटाचा आणि मग ते संपते याचमुळे मला खूप प्रॉब्लेम येत असते नेटवर्क डाटाशी आणि मला ए मी एका दिवसांतून दीड जी बी यूज करते पण मला आणखी डाटाची गरज पडते कारण मी खूप सगळी इन्फर्मेशन सुद्धा सर्च करत असते माझ्या अभ्यासाबद्दल त्याच कारणामुळे मला आणखी डाटाची गरज असते आणखी पण मी काही करू शकत नाही कारण मोबाईल रिचार्ज सुद्धा महाग झाला आहे त्याचमुळे मला अशी समस्या येत असतात